हॅलो संदीप मी मारुती बोलतो मला इथे फिरायचं होत यार थोडंसं तर मला गाडी बुक करायची होती ओला किंवा उबेरा तर त्याबद्दल मला डायव्हर सांग ना कोणता चांगला राहील की डायव्हर म्हणजे कोणत्या डायव्हरला आपण त्या ओला उबेरला बोलवू शकतो किंवा कसा आहे तो त्याचे गुणधर्म म्हणजे चांगला हाय हिशोब पाणी वगैरे अशा काही गोष्टी नाही का तर मला फॅमिलीला घेऊन फिरायचा त्याबद्दल जर मला तू विशिष्ट काही कॅब असेल ओला वगैरे त्याचा बद्दल थोडं माहिती सांग ना की जेणेकरून मी त्याला बूम बुक करू शकतो फिरायसाठी म्हणजे मला कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही प्लीज मला थोडंसं सांगून दे आणि असं सांग की तो डायव्हरला शौक नसेल वगैरे असं चांगल्या प्रकारचा मला तो सांग